मला तर पहिले चित्र कला काही असे काही येतच नव्हतं काहीच पेंटिंग करताना तर येत नव्हतं येत मला काही ड्रइंग जमत नव्हतं आणि काहीच नव्हतं आणि मी इतरांना विचारत होतो कसं काढतो तू काय काढतो आणि कुणी सांगत पण नव्हतं मला तरी मी त्याला खूप तरी मी खूप त्यांना पेन्सिलनं काढून पाहू आणि ड्रॉईंग कलर करून पाहू तरी मला काही जमतच नव्हतं ते आणि मी योग्य एवढं म्हणत घेत जा तरी जसं पाहिजे तसं चित्र माझ्याच्यान निघतच नव्हतं आणि तरी मग मी माझ्या भावांनी मला आयड्या दिली की तू यूटूबवर यूटूबवरून व्हिडिओ पाहून प्रयत्न कर आणि मी यूटूबवर व्हिडिओ पहायचा आणि तेच तसं तसं करून पहायचं आणि यूटूबवरून पाहता पाहता पण मला जमत नव्हतं तरी मी तरी मी बरोबर निरीक्षण करून पाहिलं यूटूबवरून आणि चित्र काढायला मी अशी सुरुवात केली यूटूबवरून तर मला चित्र खूप छान काढायला शिकलो होतो मी कारण की खूप यूटूबवरून ऑनलाईन स्रोत मला खूप फॉलो केला मी कारण की यूटूबवरून सांगायची त्यांची जे हे होती मीनिंग ते माझ्या लक्षात यायची होती आणि मी पेंटिंग काढायला खूप शिकलो होतो आणि आता पण मी येव एवढी चांगली जशी म्हणशील तशी आता पेंटिंग काढू शकतो मी जशीची तशी पेंटिंग आता काढू शकतो